लग्नासारख्या मोठ्या संभारामध्ये माझ्या इकडे कोणत्याही मतलब व्यक्तीला अगर पाणी द्यायचं आहे तर त्यांच्यासाठी आम्ही टॅंक मागवू शकतो नाही तर पाण्याची कॅन पण व्यवस्था राहीत्ये आणखीन अजुन काही व्यवस्था राहू शकते फिलहाल कॅन आणखीन टॅंक वगैरे